हलो हां हां मी रोहिणी सुखदेव बोलते आहे आपण हां नमस् हां हां नमस्ते नमस्ते भेटलो होतो आपण पण एकदम मला आठवलं नाही हो म्हणून म्हणून म्हट बोलले हां हां हां बोला ना बरं म्हणजे तुम्ही तिथे बुधगावच्या कॉलेजमध्ये आहात ना हां तसंच आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं होतंत मला तर फार अडचणी आहेत का हो होय होय हो तो सगळीकडेच आहे ते आत्ता बरं बरं हो हो हो खरं आहे खरं आहे हो हो हो

बरं बरं

बरं बरं हां अगं वातावरण हां हां चांगलं नाही आहे बरोबर आहे हां हां हां हां

अरे बापरे अरे बापरे हे सिरीयस आहे हो सर हां हां हां हां हां देतात हां बापरे बापरे हां

होय होय खरं आहे खरं आहे खरं आहे त्यामुळे त्याचा अभ्यासात लक्षच नाही

हां हां हां हां खरं आहे खरं आहे तुम्ही म्हणता ते अहो माझ्याकडे म्हणजे मला पण अशाच प्रकारचे अनुभव आले खरं म्हणाल तर म्हणजे आता मी रिटायर्ड झाली आहे पण माझ्या रिटायरमेंटच्या आधीच्या दोन वर्षात मला सुद्धा असेच अनुभव आले की मुलांचं लक्ष सगळं अभ्यासापेक्षा या मोबाईल्सकडे वगैरेच आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही पूर्वी लायब्ररीकडे ओढा असायचा तिकडे जातच नाहीत हल्ली ते कायतरी सिमबिम म्हणून मिळतं ते वाचायचं आणि परीक्षा द्यायची असंच करत आहेत हो बरोबर आहे तुमचं हां हां हां हां नाही पण त्यांना बाकीचं काय काय मिळत असेल हो हां नाही हो असं नका बोलू हो खरोखर अशावादी अशावादी राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे असं शिक शिक्षक राहणार नाही शिक्षक न राहून चालेल कसं असं नाही का शिक्षणाशिवाय आहे काय हो होय होय बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण आता वेगळ्या मार्गाने पण मुलांना काही काही मिळवता येतं गूगल सर्च आहे आणि पुष्कळ गोष्टी आता हल्ली गुगलवर ॲवेलेबल असतात त्यामुळे तिकडूनही ते मिळवू शकतील हां हां हां हां

बरोबर बरोबर आहे ते तुमचं बरोबर आहे हो हो हां हां हां हां हां हां हां बरं बरं बरं बरं हां हां बरं

नाही नाही योग्य योग्य आहे बरं का ते सगळं व्यक्तिमत्वाचाच भाग असला पाहिजे त्यामुळे शिक्षकाचं हे कामच आहे बरोबर आहे तुमचं बरं का मला हे आवडलं आहे आणि मी खरोखर मी सांगेन इतरांना सुद्धा की असंच करायला पाहिजे म्हणून बरं का हां भेटू आपण परत खरंच प्रत्यक्ष भेटून बोलू बरं का हां हां बोलूया आपण थँक्यू